हॅलो म्हटलं तुमी या गुरुनानकमधून बोलता का सर आम्हाला ड्रेस घ्यायचे होते दिवाळीबद्दल दिवाळीसाठी लेडीजसाठी घ्यायचेत तर सर मी म्हणतो की साडी घ्यायची होती आपल्याला ऑफर चालू आहे का दिवाळीच्या तर सर काही फॅन्सी आहे का

हो का तर सर मी काय म्हणतो साडीची प्राईस किती पर्यंत आहे सर लहान मुलांचा ड्रेस भेटेल का आपल्याला

तर सर जसं फॅन्सी आहे का कशी आहे क्वालिटी कशी आहे तुमच्याकडं बुलढाण्यावरून बोलतोय हो हो हो तर सर त्याची किंमत जसं काही ऑफरमधे काही कमी जास्त काही नाही का कोणत्या कोणत्या प्रकार हा सर कोणत्या कोणत्या प्रकारच्या साड्या आहे अच्छा कांताबाई साड्या आहे त्या सगळ्या टोटल साड्या आहे का सर म मला असं वाटतं ती जास्त प्राईस झालीय असं म्हणलो मी पण थोडं कमी जास्त बरं बरं ठीक आहे सर ठीक आहे ठीक